आमच्या भागामध्ये हिंदू धर्माला अधिक महत्त्व दिलं जातं कारण हिंदू धर्म असा आहे बघा हिंदू धर्म म्हणजे सावरकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर आसिंधू सिंधुपर्यंता यस्य भारत भूमिका ही पूर्ण भारताची जी जो या भारतातला माणूस आपल्या भूमीला पितृभूमी मानतो तो तो माणूस हिंदू आहे म्हणजे तो माणूस याने जरी वेगळा असेल त्याची जात वेगळी असेल पोटजात वेगळी असेल पण तो धर्मानं एक माणूस आहे म्हणजे बघा आसिंधु सिंधु पर्यन्ता यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत म्हणजे पर्वतापासून इकडं महासागरापर्यंतची ही जी संपूर्ण पसरलेली भूमी आहे सर्व भूमीमध्ये सर्व लोक एक आहेत असं आणि याचं पालन कसं होतं आहे तर याच्यामध्ये विविध सण वार आहेत आपले मुख्य सण जे आहेत हे साजरे करणं असेल मग विविध संघटना इथं आहेत आणि ज्या जनजागृती करत आहेत हिंदू धर्म समर्थ रामदास स्वामींचा एक खूप छान जुए सिद्धांत ज्याचे असं ते अभंग शास्त्रीय शोधेम्याची ज्यासं भंग ज्याचे असे सत्यचे एक वर्म जग देवा जगी वाढवी हिंदू धर्म त्यामुळे हिंदू धर्मासाठी जास्तीत जास्त लढण्याचा प्रयत्न आम्ही तर करतोच आहे